मुद्रणकलेचा जो शोध वो लागल्यानंतर हाताने लिहिल्यावर जे परिणाम झाले ते अशा प्रकारे आहे की मुद्रा जी होती तर ते कोणीबी चोरून घेऊन जाऊ श शकत होतं त्याचा वापर करू शकत होतं आणि वापस जिथंच्या तिथं ठेऊन नेऊन त्याचा लोकं गैरवापर करत जाय तर आता कसा स्वतःच्या हाताची स्वतःची जशी सही असते आपली जे दुसरं कोणी करू शकत नाही तसा परिणाम म्हणजे माहीत पडते आणि दुसरा म्हणजे ठेवायची जागा जे प्रत्येकाची वेगवेगळी मुद्रा त्याच्यासाठी भांडवल ठेवायची व्यवस्था आता हात म्हणल्यावर आपला स्वत चं हात असते आपण आपण स्वत आपल्या हाताने लिहू शकतो तर आपण कोणावर अवलंबून नाही आपण जाऊ मुद्रा घेऊन येऊ नंतर आपण आपली मुद्रा मुद्रेचं जे बी आपलं काम आहे ते करू असं कोणावर आपण डिपेंड राहिलो नाही आपल्या हाताच्या आयानं आपण आपल्या हा कोणचंही काम लिहू शकतो लिहिण्यावर काय परिणाम झाला तर काही आपण खोटं लिहू शकत नाही आपलं जे मनात असते जे आपल्या हातावर आपण हातानं लिहू शकतो मुद्रेचं कसं एक छापीव काम असते की जे मुद्रा मुद्रेनं आहे ते जशी मुद्रा मारली तशीच ते मुद्रा तिचं काम करेन तर आपलं हात आपलं जे डोकं आहे आपलं जे आपले विचार आहे ते आपण आपल्या हातानं आपल्या वहीवर पुस्तकावर कायच्यावरही म्हणा आपण मांडू शकतो तर मुद्रा मुद्रणाचं तसं नाही आहे तर मुद्रा ठेवणं तिचं म्हणजे संग्रह करून ठेवणं तिची त्याच्यासाठी एक दोन शिपाई ठेवणं की मुद्रा चोरी नाही गेली पाहिजे एका मुद्रेहून समजा कोणाची भांडणं होऊ शकते एका एक राजाला एखादं पत्र जर पाठवायचं असेन त्याची जर मुद्रा चोरून लपून एखाद्या पत्रावर मारली तर मग ती ते त्याचा चुकीचा वापर करू शकते त्याला जे निरोप जाते ते चुकीचा जाते जसं की आपल्या हाताची सही आहे तर आपण आप समोरचा माणूस ओळखते की नाही बा हे या राजाची सही आहे की या माणसाची सही आहे तर ते न आता कसं हे आजच्या काळातून ते हे करतात तपासतात की हे अक्षर कोणाचं आहे हे सही कोणाची आहे तर कोणी कोणाचा फा अक्षराचा म्हणा का सहीचा म्हणा गैरवापर करत नाही तर अशा प्रकारे ते हात जे आताचं जे आहे हातावरनं लिहीणं हे म्हणजे चांगली गोष्ट आहे जे मुद्रण होती ते त्या टायमात ते तिचं काम करत असेन पण आता आताच्या टायमासाठी तिचं काहीच अस्तित्व नाही फक्त एक ते मुद्रण म्हणजे एक अँटिक पीस म्हणून बनवून राहिली जशी एक शिवाजी महाराजाची मुद्रा होती ते प्रतिपत चंद्र लेखेव वर्धिष्णू विष्णुवंदिता शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते तर ते आता मुद्रा एक शोपीस झाली आहे कोणाच्या गाडीला दिसते तुम्हाला मुद्रा कोणाच्या घराला दिसते मुद्रा कोणाच्या घराला बिल्ला असते मुद्राचा कोणाच्या टीशर्टवर मुद्रा तर ते आता मुद्राचं काही अस्तित्व राहिलं नाही एक शोपीस अँटीक पीस म्हणून मुद्रा आता तिचं काम करते पण आता कशी सहीचं जे आहे तर सही जशी की बाबासाहेबांची स सही आहे डॉक्टर बी आर आंबेडकर तर ते सही त्या सहीची बरोबरी कुणीच करू शकत नाही जे सही आहे बाबासाहेबांची ती आहे ते जे आहे न हाताने केलेली आहे तर म्हणून असा याच्यातला हे आहे हाताचं आणि मुद्रेचा फरक